मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे मराठी भाषेचा वापर हा प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे अगदी व्यवहारात सुद्धा देवाण घेणी देवाण घेवाणीच्या ठिकाणीसुद्धा प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला मराठी भाषेचा वापर हा करणं गरजेचं आहे आणि मराठी भाषा ही समृद्ध आहे मराठी भाषेतील पुस्तकं यांचं प्रकाशन झालं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे असे व्याख्यान प्रवचन ही पण झाली पाहिजेत मरा जेणेकरून मराठी भाषेचा दर्जा लोकांपर्यंत पोहचला गेला पाहिजे मराठी भाषा ही खूप समृद्ध अशी भाषा आहे आणि तिचा वापर जितका तुम्ही जास्त कराल तेवढी ती भाषा समृद्ध आपल्यालाही करेल आपल्या देशालाही करेल आणि आपल्या भाषेचा आपल्याला असा अभिमान आणि वाटला पाहिजे आपल्याला म्हणून मराठी भाषा ही जितक्या ठिकाणी वापरता येईल तिचा वापर जितक्या ठिकाणी करता येईल आणि तिचा दर्जा जेवढा प्रकारे आपल्याला वाढवता येईल तेवढा आपण वाढवला पाहिजे त्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे